हॅलो मला गुलाबजाम ऑर्डर करायचे होते पण तुमच्या जे ऑनलाईन जे पे आहे म्हणजे हे आहे तुमच्या ॲपवरती फक्त ऑनलाइन पेइंगचेच ऑप्शन दिसत आहे मला कॅश ऑन डिलिवरीचा ऑप्शन पाहिजे तर तो तुम्ही मला देऊ शकता का

तुमच्या प्रत्येक ॲपच्या याच्यामध्ये कॅश ऑन डिलेव्हरीचं हे असतंच ना मग तुम्ही मला कॅश ऑन डिलिवरी जर अव्हॅलेबल करून देत असाल तर मी ऑर्डर एक्सेप्ट ऑर्डर कन्फर्म करेन थोड्याच वेळाने बाकीच्या वेळी जेव्हा मी ऑर्डर करते तेव्हा कॅश ऑन डिलिवरी असते मग आजच कॅश ऑन डिलिवरी का नाही आहे काही प्रॉब्लेम आहे का तुमच्याकडे तर तसं सांगा आम्हाला आम्ही दुसऱ्या हॉटेलमधनं मागवून घेऊ किंवा तुमची जी काय अडचण असेल ते सांगा मग आम्ही तसे पैसे पे करू तुम्हाला पण आम्ही ऑनलाईन पैसे पे करू शकत नाही आम्हाला फक्त कॅश ऑन डिलिव्हरीच पाहिजे आणि आम्हाला गुलाबजाम आणि अजून पण पाहिजे काही काही तुम्ही देऊ शकता का आम्हाला कॅश ऑन डिलिवरी कॅश ऑन डिलेव्हरीचा ऑप्शन पाहिजे आम्हाला ओके ठीक आहे थँक्यू